त्यांनी मला आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट साईज फोटो आणि माझे सगळे दहावी बारावी आणि ग्रॅजुएशन सर्टिफिकेट मागितलं आहे

आणि काही राहिलं असेल तर तुम्ही जरा सांगा मला म्हणजे आता जायचं आहे फॉरेनला म्हटल्यावरती म्हणजे खरं मला ऑफर जर्मनीतून आली आहे

तो मला जर्मनची भाषा परत शिकायला हवी ना तिकडे कोणते एक्साम्स द्यावे लागतात का ओक्के ओक्के नाही म्हणजे तशी मला तयारी केली पाहिजे ना

आणि त्याचा अभ्यास कसा करायचा म्हणजे त्याच्यासाठी अशी वेगळी पुस्तकं वगैरे घ्यावी लागतील काय मला चालेल